वीज हा आपल्या जीवनातला खूप महत्त्वाचा घटक झाला आहे त्याच्यामुळे आपल्या घरातील खूप काही महत्वाच्या वस्तू चालत असतात जसे की टी व्ही कूलर फ्रिज आणि मोबाईल आपण मोबाईल चार्ज केल्यानंतर आपण मोब बटण बंद करायला पाहिजे कारण की त्याच्यामुळे खूप खूप सारी काय तेच वीज वाया जात असते आणि लहान मुले कधी कधी तोंडामध्ये बटनेच टाकत असतात त्याच्यामुळे त्याला त्याच्या जीवाला खूप धोका असू शकतो असू शकतो आणि पावसाळ्यामध्ये जास्त करून आपण इलेकट्रॉनिक वस्तूचा वापर टाळावा ही म ही माझी स्वतःहून इच्छा आहे कारण की त्याच्यामुळे इले इलेक्ट्रॉनिक वस्तूमुळे वि विजेचे आकर्षण जास्त होत असते आणि याच्यामुळे आपल्याला जीवाला एक धोका असू शकतो हे माझं म्हणणं आहे